नमस्कार मला मी आता अलीबागमध्ये आलो आहे मला ही माहिती इथे किल्ले आहेत बघण्यासारखे म्हणजे कुलाबा किल्ला म्हणून ऐकला आपल्याला तिथे मला तुमचा नंबर मिळाला माझ्या एका मित्राकडून की तुम्ही तिथे गाईड कराल म्हणून असं त्याने सांगितलं तर मला त्या किल्ल्यामध्ये जायचं आहे तर मी आत्ता मुंबईवरून निघालो आहे तर एक काही तीन तीन चार तासांत मी पोचेन इथे तर मग तिथून मग कसं जायचं म्हणजे अलीबागला पोचल्यानंतर तिथून कुठे कसं जायचं ते मला एकदा सांगाल का म्हणजे बोटीने येतो आहे

अच्छा हां नाही नाही नाही त्यांनी फक्त मला तुम्ही गाईड आहात असं सांगितलं बाकी ते म्हणे की तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या म्हणून

अच्छा अच्छा हां हां हां हां अच्छा अच्छा हां

अच्छा ओके ओके मग ते हे सर्व आता तीन किल्ले करून मी प पाण्याच्या जवळ आणि एक दोन असे म्हणजे एकून पाच ते किल्ले आहेत पण हे सर्व क ए एका दिवसात करून होतील का

हां हां हां

बरोबर बरोबर बरोबर मग कारण का मी आत्ता म्हणजे दोन दिवसांसाठी येतो आहे तर मला हार्डली दीड दिवस वगैरे मिळेल त्यामुळे आजच्या दिवसात आत्ता मी निघालो आहे तर एक बारा वाजेपर्यंत तिथे पोचलो तर आज कोणते कोणते किल्ले आपण पूर्ण करू शकतो किंवा कोणतं करू शकतो नाही मी पण ते सुद्धा ऑन साइट म्हणजे तिथे आल्यानंतरच करणार आहे जर पॉसिबल असेल तर क करून दिलंत तर चालेल म्हणजे ते चांगलं होईल माझ्यासाठी बजेट असं माझं काय जास्त पण नाही आहे आणि कमी पण नाही आहे रिजनेबल रेटमध्ये काय असेल असं दोन तीन हजाराच्या आतमध्ये जे काय पण होईल ते चालेल आम्ही तिक् तिघं जण आहोत म माझा एक माझे दोन मित्र आहेत आणि मी असे तिघं जण आहोत आम्ही तर त्याप्रमाणे बघा अच्छा

बरोबर बरोबर हां

अच्छा बरोबर ठीक आहे ठीक आहे तसंही चालेल

अच्छा अच्छा दोन हजारापर्यंत

अच्छा अच्छा चालेल चालेल

अरे वा अरे वा पण मग ह्या तिघांचं काय असं म्हणजे आता तर आम्ही तिघं जण आहोत म्हणजे पर पर हेड तुम्ही एक हे घेणार दोन हजार की तिघांनाही दोन हजारमध्येच अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा हो चालेल चालेल मग ठीक आहे मी येऊ हे करतो पण मग आता हे जे आता फेरीने येत आहोत तर मग तिथे मांडव्याला आल्यानंतर कसं असतं तिकडून अलिबाग ज म्हणजे मांडवा म्हणजे अलिबागमध्येच डायरेक्ट पोचतो की कसं काय हो हो बेटर बेटर तेच बरं पडेल ठीक आहे मग मी एक आता निघालो आहे ते पो तिथे पोहोचण्याच्या जस्ट थोडा वेळ आधी तुम्हाला हाय करेन तिथून किती वेळात तुम्ही तिथे येऊ शकता अलीबाग पासून मांडव्याला मांडव्याला गाडी किती वेळात ठीक आहे ठीक आहे मग मी इथून म्हणजे जशी बोट मिळाली तसं मी तुम्हाला कॉल करेन हां त्या याने सांगितलं की एक पाऊण एक तासात ती पलीकडे पोहोचते म्हणून बोट वगैरे हां चालेल मग तसं आपण मग हे करू मग तुम्हाला काही ॲडव्हान्स वगैरे मला द्यावा लागेल का आत्ता बुकिंगसाठी उद्याच्या हो हो नक्की येतो आहे येतो आहे एवढं नक्की ठीक आहे हां थँक्यू